सत्तावीस ऑग एकोणीसशे नव्वद ही माझी जन्मतारीख आहे म्हणून मला हा दिवस आठवतो एक सात एकोणीसशे शहाऐंशी ही माझ्या भावाची जन्मतारीख आहे म्हणून मला हा दिवस आठवतो चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मतारीख आहे म्हणून मला हा दिवस आठवतो चौदा जुलै दोन हजार सोळा यादिवशी मी नोकरीला लागलो होतो म्हणून मला हा दिवस आठवतो दोन एक एकोणीसशे शाहत्तर ही माझ्या आईची जन्मतारीख आहे म्हणून मला हा दिवस आठवतो